मीच कधी अशी भे प्रदर्शन भेट दिली नाही पण माझी इच्छा आहे की मी असं करावं कारण अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची उत्सुकता आहे कारण ते कलात्मक जगाचे वैविध्य आणि सर्जनशीलता अनुभवायचे एक प्रभावी माध्यम आहे कला प्रदर्शनमध्ये विविध माध्यमांचा वापर आणि कलाकारांचे दृष्टिकोन आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते ज्यामुळे कलेच्या नव्या शक्यता आणि संकल्पना समजतात नवीन नवीन गोष्टी समजतात जर मला कोणत्या एका प्रदर्शनाला भेट द्यायची झाली मी किंवा संधी मिळाली तर मी व्हेनिस बिएनाली सारख्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाला भेट द्यायला आवडेल हे खूप मोठे असे प्रद कला प्रदर्शन जे आहे हे एक प्रमुख कलाप्रदर्शन आहे ज्यामध्ये जगभरातील कलाकार त्यांच्या कलेचे आद्वितीय प्रदर्शन करतात या प्रदर्शनाला समकालीन कलेची विविध रूपं नव्या माध्यमांचा वापर आणि कलाजगातील ताच्या ट्रेंड्स सन समावेश असतो या प्रदर्शनाला भेट देण्याचे कारण म्हणजे मला विविध संस्कृती आणि कलात्मक दृष्टिकोन यांचा अनुभव द्यायला घ्यायला मिळेल हां तसेच म्हटलं तर आर्ट्स बेस आहे आणखी एक महत्त्वाची प्रदर्शन आहे जिथे माझी इच्छा आहे जाण्याची जे आधुनिक आणि समकालीन कलेवर लक्ष केंद्रीत करते या ठिकाण जे आहे की थ्री डी प्रिंटिंग व्हिज्युअल रियालिटी आणि डिजिटल आर्ट यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली कला आपल्या बघायला मिळते असं नवीन नवीन काय काय आपल्या खूप बघायला मिळते तिकडे आणि हे प्रदर्शन नव्या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे बदल चाललेल्या कलेच्या भविष्याचा अंदाज घेण्यासाठी उत्तम आहे आणि या प्रदर्शनमध्ये भाग घेण्याची माझी इच्छा कला माझी इच्छा आहे कारण कला ही केवळ दृश्यास नव्हे तर अनुभवात्मक देखील असते आणि ते आपलं खूप काही काय सांगून जातं त्यामुळे नवीन आणि त्याच्यातून आपल्या खूप काही गोष्टी समजतात काही विचार आपल्याला घेता येतात त्यातून चांगले विचार त्यामुळे नवीन विचार प्रवाह सर्जनशीलता आणि कलात्मक जागातील भविष्याचा वेध घेण्याची संधी मिळते आणि जे दुसरं जे आहे की याचा आपल्या जीवनाध्ये खूप यूजफुल असा वापर होऊ शकतो एक कलांचा